माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण रेटा देत असते म्हणजेच शिक्षण घेतलेला माणूस प्रगतशील असतो प्रगतीच्या मार्गावर तो पुढे जाऊ शकतो त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो सर्व यश प्राप्त करू शकतो माणूस शिक्षणाने प्रगत प्रगल्भ होतो आणि त्याला अनेक प्रकारची बुद्धिमत्ता येत असते पण जेव्हा संस्कृती आणि शिक्षण अशा दोन गोष्टींचा एकत्र संबंध साधायचा असतो तेव्हा मात्र आपल्याला असं दिसून येतं की शिक्षण घेतल्यावर माणूस जास्तीत जास्त प्रगती करत जातो आणि संस्कृतीपासून दूर जायला लागतो शिक्षण हे नेहमी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घेतलं गेलेलं असतं आणि संस्कृती ही मात्र विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बसवली गेलेली नसते काही रितीभाती काही परंपरा ह्या संस्कृतीत या संस्कृतीतल्या परंपरा या विज्ञानाला निगडीत असतात पण त्याचा आपल्याला संबंध एवढा स्पष्ट दिसून येत नसतो जसे की झोपताना प्रत्येक वेळेला दक्षिणेकडे पाय का करू नयेत आता हा साधा साधी आता हे हा साधा प्रश्न जेव्हा आपल्याला उद्भवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत असं सांगितलं आहे ही रीत आहे म्हणून आपण दक्षिणेकडे पाय करून झोपत नाही कारण की मृतदेह दक्षिणेकडे पाय करून ठेवला गेलेला असतो परंतु असं काही नाही आहे विज्ञानही हेच सांगतं की काही प्रकारे आपण झोपलो काही दिशांना आपण जर डोकं किंवा पाय केलं तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एनर्जी जाणवतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आपल्या मेंदूच्या कार्य कार्यक्रमावर होत असतो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा माणूस शिक्षण घेतो तेव्हा एखाद्या संस्कृतीवर त्याचा परिणाम नेहमीच होत असतो आणि शिक्षण आणि त्यांची संस्कृती ह्या दोन गोष्टी एकसंध असून माणूस त्याच्यापासून लांब न जाता माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षण हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात नसून त्याला जास्तीत जास्त समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आहे